प्रत्येक लेखक हा आपल्या विचारांप्रमाणे आणि अनुभवाप्रमाणे लेखन करत असतो मग ती कथा असेल कविता असेल आणि प्रत्येकाचं लिहिण्याचं उद्देश हाही वेगळा असतो माझ्या लेखनामध्ये जास्त करून वास्तववादी माझं लेखन आहे मग ती कथा असू दे कविता असू दे मी वास्तववादी म्हणजे सत्यघटनेवर आधारित हे जास्त लिखाण असतं माझं म्हणजे काल्पनिक लिखाण माझं कमी असतं त्याच्यामध्ये माझ्या लिखाणात कविता जास्त आहेत कथांपेक्षा सुद्धा कथाही लिहिलेल्या आहेत पण जास्त करून कविता लिहिलेल्या आहेत आणि याच्यामध्ये सुधारणा म्हणजे मी लिहित जाते आणि कवितांचं म्हणाल तर त्या वृत्तात किंवा एका ठराविक साच्यामध्ये मला त्या लिहिता येत नाही माझ्या मनात येईल जसं माझ्या अनुभव किंवा विचार हे जे माझ्या मनात येतात तसं मी कागदावर उतरवत जाते आणि मग थोडंसं एडिटिंग करते त्याच्यामध्ये एक दोन नाटकं पण लिहिलेली आहेत द अशीच आमच्या मंडळासाठी छोटी छोटी एकपात्री प्रयोग लिहिलेले आहेत पण या सगळ्यामध्ये माझं हे लिखाण त्याच्यामध्ये कुठेही अशी अतिशयोक्ती किंवा असं काही नसतं किंवा शब्दसुद्धा माझे अगदी दैनंदिन व्यवहारातले असतात आणि थोडंसं मला आणखीन माझं लिखाण छान होण्यासाठी मला खूप काही शिकणं गरजेचं आहे आणि त्याचा मी नक्की प्रयत्न करते धन्यवाद